पेंटिंगसाठी अय् मी मला जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा काढते मी आठवड्यातून एक असा एक दिवस असतो की हां की मला ते काढायचं आहे त्याच्यासाठी निसर्ग पेंटिंग असेल एखादा चित्र बघितलेला असेल वेगवेगळे कलर क कलर असतील त्याच्यामध्ये एखाद्याची पेंटिंग असेल एखादा सणवार असेल आता एखाद्या गणेशचतुर्थी गणेशचतुर्थीमध्ये पूर्ण गणपतीचे पेंटिंग काढून पूर्णपणे रंग भरून सगळं केल्यानंतर एक वेळ लागतो आहे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये समरस जाता स्मरून जाता पूर्णपणे की एक की कंटिन्यूअसली तुमचे हात तुमचे बोटं चालायला लागत आहेत कलर एकमेकांमध्ये जेव्हा रंग मिसळतात तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो आहे मी एखादी पेंटिंग हुबेहूब आपल्याला जमली तर त्याचा आनंद खूप जास्त असतो आहे मनामध्ये एका प्रकारचं समाधान असतं आहे की मला जे काढायचं होतं माझ्या जे मनात होतं ते मी सत्यात उतरवलेलं आहेत आता एक प्रकारची ते काय झाले की तुमची ती आपण काय म्हणतो आहे की वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येकाचं काय असतं की एक पोटॅन्शियल असतं आहे की एक एक काम सारथी लागलं अशी ती भावना येते आहे अ तेव्हा तुम्हाला तसं वाटत आहे की जेव्हा तुमची पेंटिंग तुमची एक्झॅट तुमच्या मनाप्रमाणे येते अपेक्षेप्रमाणे येते की भावनेमध्ये असं वाटत आहे की हा की एखादी गोष्ट चांगली घडलेली आहे त्याचा आनंद त्याचं ते शब्दामध्ये नाही सांगता येणार